विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूप सारे बदल झालेले आहेत जसं की साथीचे रोग ओळखणे त्यांचं निवारण करणे हे खूप सोपं झालं आहे आपल्या क्षेत्रात काय ते काही अशा मशीन्स नवीन आलेल्या आहेत जसं की थ्री तस्लाम एमआर एम आर ए मशीन या हाडांसाठी हाडांसाठी आहेत तसंच रक्तशुद्धीकरण जसं की कॅन्सर झालं असेल तर डायलेशन मसीन ह्यासुद्धा आपल्या क्षेत्रात क्षेत्रात खूप प्रमाणात वाढ झालेली आहे ई सी जी मसीन याच्याने हार्ट अटॅक्स ब्लॉक आहेत की नाही हे आपल्याला समजणंही सोपं झालं आहे जसं अशा प्रकारेच एक्सरे मशिन एक्सरेने आपल्या बॉडी पार्ट्समधले क्रॅम्प आलेलं समजू शकतं कुठलं हाड मोडलं असेल तर तेही आपल्याला एक्सरे मशिनद्वारे समजले समजण्यात येते डिजिटल सोनोग्राफी डिजिटल सोनोग्राफीमुळे आपल्या पोटात पोटाच्या सोनोग्राफीज होऊ शकतात पोटामध्ये कुठले आजार आहेत का हे आपल्याला ल समजून येतं तसेच आपल्या डिजिटल लनिंगमध्ये लनिंगचे फायदे असे आहेत की शारीरिक दृष्ट्या ह शारीरिकदृष्ट्या हजर न राहता स्वतःच्या घरातूनसुद्धा काम पण काम करू शकतो हे अशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो लोकांना वेगवेगळ्यान गोष्टींची माहिती देऊ शकतो अशा खूप डिजिटल लनिंगने आपल्या देशात वाढ होत चालली आहे आणि डिजिटल लनिंगचे तोटे सांगायचे झाले तर डिजिटल लनिंगमुळे डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढू वाढत चाललेले आहेत कारण आपण कंटिन्यू मोबाईल लॅपटॉपसमोर ब कंटिन्यू बसतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या डोळ्यांचे आजार तसेच लठ्ठपणा या गोष्टी वाढत आहेत